मी बुद्धगया नेपाळ काठमांडू इथे फिरायला गेले होते तिथले तीर्थस्थान एवढे सुंदर आहे आणि शांत आहे तिथलं वातावरण म्हणजे एवढं शांत आहे न तिकडचे विहार इतके सुंदर आहे की ते पाहातच राहावं लागते तिथले पा झुंबर पाहून तर इतके मोठे मोठे आहेत आणि तिकडचे लोक म्हणजे लहानपणापासून आपला मुलगा भंतेजी झाला पाहिजे हे त्यायचं एक शिक्षणच असते म्हणजे त्याच्याशिवाय लग्न करायची वेळ आली तर ते म्हणजे त्याला एकतरी दाचीवर घेतलेलं असलं पाहिजे आणि नेपाळमध्ये हे प्रथा म्हणजे खूप मला चांगली वाटली तसंच पाहून आम्ही कोणत्या विहारात असे शिबीर वगैरे राबवतात का आमचा मुलगा दहा दिवस तिथे राहून म्हणजे बुद्धानी काय शिकवलं त्याच्याबद्दल बुद्धाची माहिती घेतली पाहिजे आणि ते माहिती घेऊन जो आपल्या जीवनात परिवर्तन होते तर म्हणजे तो मुलगा कधीच असं मागं येऊ शकत नाही त्याची प्रगती अशी वाढतच जाते आणि नेपाळला आम्ही गेलो तर नेपाळचं खूप म्हणजे ते एक तर राजगिरी राजगिरीला गेलो तर ते आम्ही झुल्याने गेलो पहाडातून म्हणजे न दऱ्याखोऱ्यातून तो जायचा होता झुला राजगिरीला आणि तिथे पर्वतावर पहाडीवर विहार होते वि विहार म्हणजे असे पाहण्यालायक होते आणि खूप लोक म्हणजे तिथे त्या झुल्याचा पण आनंद घेतला आणि तिथे फिरण्याचा पण आनंद घेतला